हॅलो हां विघ्नेश काका हां हां ओला ड्रॅवर हां मी श्रेया मोरे बोलत आहे अहो का थोडंसं छोटंसं म्हणजे प्रॉब्लेम आहे हां हां मी तुम्हाला लक्ष्मी रोडचा ॲड्रेस दिलेला बट तिथून मी थोडीशी पुढं निघून आलेली आहे हां हां हां हां हां नाही नाही नाही मी कात्रजपर्यंत आलेली आहे तर लालबाग लालबागच्या इते हो हो हां त्या मॉलचा खालीच उभीये मी हो हो सॉरी आ काका तुम्हाला थोडासा त्रास नाही नाही नाही पट तरी पण मी पत्ता चेंज केला त्याच्यामुळे थोडासा त्रास हां हां हां हां अगदी मॉलच्या खालीच उभी राहिली आहे मी हो हो तुम्ही आलात की लगेच दिसेन हो हो काही हो हो हां हां फोन करा मला परत एकदा बट सॉरी हं काका लक्ष्मी रोडवरून तुम्हाला इथे कात्रज लालबागपर्यंत यावं लागतं आहे हां हां हां हां थँक्यू सो मच आणि सॉरी हा परत हो